अकोला जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय असलेले जे स्थानिक क्रीडा आहे तर ते म्हणजे गल्ली क्रिकेट आहे कारण की गल्ली क्रिकेट त्यानंतर मग स्विमिंग आणि तसंच मग कबड्डीसुद्धा आहे कारण की अकोला जिल्ह्यातील जितके पण गावं वगैरे आहेत तिथे सर्वात जास्त जर आपण म्हटलं तर कबड्डीची स्पर्धा होते तसंच क्रिकेटची पण स्पर्धा होतंच राहते ज्यामुळे म्हणजे जे युवक असतात खेळणारे खिलाडी तर त्यांना समोर भाग घ्यायचा मोका भेटतो जर कोणता एखादा जो आपण कोच म्हणतो त्यांच्या नजरेत जर तो चांगला भाला तर तर अशा प्रकारे म्हणजे हे जे पौराणिक खेळ आहेत म्हणजे जे आधीपासून खेळले जातात जे की भारताची शान ठेवल्या जाणारे जे खेळ आहेत तर हे खेळ खेळल्यानी म्हणजे लोकांना असं वाटते की अजूनही लोकं खेळतात म्हणजे सर्वच मोबाईलच्या दुनियेत नाही जगत तर काही क्रीडामध्ये पण भाग घेतात